होटल रुद्राक्ष आहे का सर माझ्या घरी प्रोग्राम आहे तर मी असं ऐकलं आहे की तुमच्या होटेलमध्ये वेगवेगळे पदार्थ मिळतात

तर मला ह्याचा रेट सांगा आणि काही डिस्क सवलत मिळणार का जर तुम्ही मला काही सवलत देणार देत असाल तर तुम्हाला एवढी मोठी ऑर्डर देऊ शकतो मला अजून विचारायचं आहे की माझं घर होटेलपासून पंधरा किलोमीटर आहे तर मला डिस्काऊंट देत असाल आणि घरपोच डिलेवरी देत असाल तर मी तुम्हाला ऑर्डर देते मला तुम्ही फोन करून कळवा तुमच्या होटेलमध्ये मला जे पदार्थ पाहिजे ते मिळणार का पंधरा तारखेला माझ्याकडे प्रोग्राम आहे बारा वाज वाजेपर्यंत मला डिलेवरी मिळणार का मला वेज मंचुरियान तीस प्लेट समोसे पंचवीस प्लेट कचोरी आणि तीस प्लेट फिश करी आणि पंचवीस प्लेट मटण करी पाहिजे तुमच्याकडे उपलब्ध आहे